रूग्णालयाच्या व्यवस्थापनेबद्दल माझं फक्त एवढंच म्हणणंं आहे जर एखादा व्यक्ती उपचारासाठी त्या रूग्णालयात गेला असेल तर त्याच्याबरोबर कोणताही प्रकारचा भेदभाव न व्हावा म्हणजेच जर कोणी पैसेवाला व्यक्ती जर डॉक्टरकडे गेला त्या रूग्णालयात तर त्याला नीट वागणूक देतात नीट त्याचं उपचार करतात त्याचऐवजी जर कोणता गरीब माणूस गेला तर त्यांच्याशी पहिली गोष्ट तर नीट वागणूक होत नाही आणि वागणूक झाली तर मग त्याचं जे उपचार करायचं असेल तर त्यांच्याकडे पैसा नसेल तर त्यांचा उपचारही होत नाही म्हणजे ही जी एक गोष्ट आहे ना ती त्याला चुकीची वाटते पैसे नाही आहेत तर उपचार नाही होणं म्हणजे त्या माणूस मृत्युमूखी पण जावू शकतो तर हे सगळं फॉर्म्स फॉर्मॅलिटी वगैरे ते आधी बघतात डॉक्टर रूग्णालयात हे हे दिसून आधी त्या पेशंटचा आधी त्या रूग्णाचा नीट उपचार करून घ्यावा मग नंतर पैशांचं जे काय आहे बघू शकतो बट आधी त्या व्यक्तीची जीव वाचवणंं हे महत्वाचं असतं हेच फक्त रूग्णालयाच्या व्यवस्थापकाने समजलं पाहिजे डॉक्टरांनी समजलं पाहिजे